माझं वय आहे चाळीस वर्षं मी दहावीपर्यंत शिकलेलो आहे मला इंटरेस्ट होता दवाखान्याच्या कामामध्ये मी काही दिवस ओ आर डब्लूचं काम केलं ओ आर डब्लू म्हणजे आउटरिच वर्कर एच आय वीच्या वर माझी माहिती आहे मी एचआयवी त्या टेस्टिंग करून घेत असतो लोकांकडून हाय रिस्क ग्रुप लोकांकडून एचआयवी ज्या चार कारणांमुळे होतो ती कारणं मी समजावून सांगतो लोकांना त्यांना कंडम डेमोस्ट्रेशन करून दाखवतो कौंसेलिंग करतो आणि त्यांना एचआयवी पॉजिटिव निघाले तर ए आर टीला रेफर करतो तिथं त्यांना नार्टिन नावाचं औषध भेटतं एच आय वीच्या रोज एक गोळी खावी लागते एच आय वीमुळे म्हणजे पॉवर कमी होते एचआयवी हा रोग आहे एड्स एचआयवी व्हायरस आहे आणि एड्स हा रोग आहे अनेक रोगांचा एकत्र समूह म्हणजे एड्स याच्यावर सोल्यूशन आहे गोळ्या निघाल्या ए आर टीच्या रोज एक गोळी खाल्ली तर माणूस पंचवीस ते तीस वर्षं जगू शकतो